हॅलो हॅलो आं गुड आफ्टरनुन सर अं सर मी पूजा बोलत आहे अं सर मला एका विद्यार्थ्याबद्दल डीसकशन करायचं होतं आर्या काळे ती मागच्या वेळेस मागच्या वर्षी तुमच्या क्लासमध्ये होती का हां सर ती ह्यावेळेस माझ्या क्लासमध्ये आहे तर थोडेसे तिचे इश्यूज येत होते ॲब्सेंटी वगैरे आणि थोडासा अभ्यासामध्ये तिचा परफॉर्मन्स कमी येतो आहे तर त्या संदर्भात आपण काय करू शकतो सर त्यांच्या घरी पण मी कॉल केला अं पण तो

हा हा

हो हो हो अच्छा अच्छा हो हो अच्छा अच्छा हं हं अच्छा आपण यावर्षी अ काय करू शकतो सर मग त्यांना भेटायला बोलवायचं शाळेमध्ये की त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेट घ्यायची एकदा हां ह

हा तर आपण सर ते असच करू का की आपण एकदा एचए मॅडमसोबत बोलून त्यांच्या घरीच एक भेट देऊन देऊया ठीक आहे तुम्ही पण चलाल का माझ्यासोबत हां चालेल ठीक आहे सर हो हो आपण उद्या भेटू सर ओ के थँक्यू थँक